न हॅलो विज बिल कंपनी बोलत आहात का मी श्रीकांत जोशी बोलतोय नांदेडवरून मी माझ्या मा मागील महिन्याच्या खर्चाची पुन पुनरावलोकन करत होतो तर मला रेकॉर्ड किपिंगसाठी मला काही बिले भरायचे आहेत तर तुम्ही मला माझ्या मागील महिन्याचे म्हणजे मे महिन्याचे वीज बिलाचे डुप्लिकेट प्रत देऊ शकता का